नोकरी करत असताना फारसा वेळ असा मिळालाच नाही पण अक त्याही काळामध्ये अखंड वाचन आणि त्यातून मनात मेंदूत सतत काहीतरी झिरपत जात असे कालांतराने नोकरीतून मुक्त झाल्यावर हाताशी वेळच वेळ मिळाला मग इतकी वर्ष मनात साचलेल्या घटना आठवणी छोटे छोटे प्रसंग असे खुणावायला लागले आणि बाहेर पडण्यासाठी अक्षरशः कधीकधी तर धक्के देऊ लागले मग हाती पेन आणि कागद घेऊन मग त्यांना वाट देणं गरजेचं आहे असं मनाने ठरवलं मग एका पाठोपाठ हे असे अनेक विषयांचे मार्ग मोकळे झाले पुढे त्या सगळं आपण जे लिहितो आहे त्या लेखनाला प्रसिद्धी मिळाली नंतर वाचकांची पसंतीपर पत्रं पण यायला लागली त्यामुळे अर्थातच हुरूपही वाढला मग काय दिसामाजी काहीतरी लिहित जावे हा मग नित्यक्रमच झाला मात्र आपण एकदम प्रथितयश किंवा प्रस्थापित साहित्यिक नाहीत याचं भान आणि जाण पूर्णपणे आहे त्यामुळे विशिष्ट जागाच हवी अमुकच वेळ हवी असंच वातावरण हवं असे काही प्रकार कधीच केले नाही प्रत्येक गोष्ट ही स्वांतः सुखाय असल्यामुळे आज घरातली कामं आटपून अमुक अमुक वेळात आपण लिहून टाकूया असं ठरवून बसणे सुरू झाले आणि कागदावर उतरवणं चालू झालं आणि तेसुद्धा कुठे तर एखाद्या आरामदायी जागेवर पण कागद मात्र हळूहळू हातातून कागद पेन बाजूला झालं आणि हातात फक्त लॅपटॉप आला आणि त्याच्यावर सर्व लेखन झालं कारण त्यातला फायदा म्हणजे दुरुस्त्या करणं त्यात खूप सोयीचं झालं थोडक्यात अशा पद्धतीने हा लेखन प्रवास चालू झाला